एमाझानून मा माझं होम थेटर बोलवलं पण ते असं आवाज जास्त खरखर कराय लागलं आणि लवकर आणत नाही एमाझानवाले कधी तुट तुटलेले पण वस्तू पाठवतात त्यांना कधी खूप फोन करावं लागतं आपला पीस दुसरीकडे जात नाही हे सुद्धा माहीत आहे पण तरीही फोन लावण्यासाठी त्यांचं खूप हे करतात हलगर्जीपणा करतात कधी आपण बाहेर गेलेलं असतो तरी ते वेळ पाळत नाही अन् दुसऱ्या दिवशी डिलिवरी करतात त्यामुळं आपल्याला खूप त्रास होतो त्याचा एमाझॉनच्या वस्तू घ्यायला हरकत नाही पण ते त्यांची जी कॉलिटी आहे ती चांगली पाठवावी हीच माझी विनंती आहे